होय मी काही दुका दुचाकींच्या कार्यक्रमांमध्ये आणि स्पर्धांमध्ये सहभगी झालो होतो ते अनुभव खूप रोमांचक होते पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेत असताना थोडं नर्वसनेस होतं पण जसं जसं इतर रायडरसोबत अनुभव आला तसं तसं आश आत्मविश्वास वाढत गेला प्रत्येक रेसची वेगळी मजा होती वेग कौशल्य आणि एकाग्रतेची आवश्यकता होती प्रतिस्पर्ध्यांशी चांगली स्पर्धा झाल्यामुळे माझे कौशल्यही सुटले सुधारले शेवटी तो आनंद आणि गोड अनुभव घेतल्यानंतरच खूप मजा येते त्यात म्हणजे सर्वात महत्त्वाचं अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नवीन मित्र आणि अनुभव मिळाले